हॅलो मॅडम मी वैष्णवी अनिल बोलते मला वेट लॉस करायचं आहे काही त्याच्यासाठी एक्सरसाईज डाईट असेल तर सांगा ना नाही ना एक मंथ झाला आहे जस्ट मला दोन महिन्यात वेट लॉस करायचं आहे ओके अजून काही एक्सरसाईज असेल ना पर्सनल ट्रेनिंगसाठी ओके चालेल त्याचसाठी काही असं असं ते यांनी हेल्थवर प्रॉब्लेम नाही होणार ना

नाही नाही

हां बोल बोला मॅडम सेवेन सातला उठते सकाळी आवाज येत नाही मॅडम एटला ओके आणि व्हेज व्हेज खायचं आहे का व्हेज खाय खाणं खायचं आहे का नाही असं नॉन व्हेज व्हेज आणि

हो हो चालेल